सरकारी योजना कारण दिल्याने दुरून दुरून अनेक मुली खेड्यापाड्यातल्या किंवा ज्यांना शाळेमध्ये काही अडचण असल्या कारणाने येण्याजाण्याचा मार्ग किंवा रस्ते चांगले नाही त्यामुळे काही कोणाची सोय असते नसते कुणाच्या घरी पैसे भरायला असतात खूप साऱ्या मुली अशा शिक्षणासाठी खूप प्रयत्न करतात परंतु त्यांच्या इथे काही परिस्थितीच्या कारणामुळे तो एक शिक्षण नाही करू शकत त्यासाठी सरकारी योजना ह्या असा सायकली किंवा लॅपटॉपमुळे खूप सारा फायदा होतो घरबसल्या आपण आपला स्टडी करू शकतो किंवा जे काही काम असलं अधुरं तेही करू शकतो शाळेत कोणाला टाईम मिळतो नाही जायला तर घरच्या घरी स्टडी करू शकतो शाळा शिकू शकतो आणि सायकली येण्याजाण्याचा पण खर्च वाचतो बचत होतो चांगल्या तऱ्हेचा फायदा होतो आणि खूप सारा वाटा पण मिळतो किंवा थोडाफार नाही मिळू शकत